आपण जर आजच शाळेत बघितलं तर शाळेमधे फक्त शिक्षण देतात म्हणजे शिक्षण हे महत्त्वाचे आहे पण काही मुलांना व्यवसायात आवड असते जसे सुतारकाम पम्बलिंग शॉपकीपर शिवणकाम कोणाला कुक्कुटपालन मुलींना शिवणकाम पशुपालन यासारख्या अनेक व्यवसायात मुलांना आवड असते आवड असते म्हणजे शाळेत जरी शिकवणी चालू केली तर मुलांना आपली कला आहे आपली बुद्धी कशात चालती आपलं कल आहे आपली बुद्धी म्हणजे कुठं चालते कोणत्या व्यवसायात चालते शिवणकाम कोणाची शॉपकिपरमधे चालती हे दाखवण्यास मदत होईल त्यांना आपआप त्यांची कला शाळेला कळेल त्यांना थोडी मदत होई त्यानंतर जे मुलं अभ्यासाचं टेन्शन घेता म्हणजे कोणाला अभ्यास करा वाटत नाही कोणला शीग हे करावं वाटतं बिजनेस करावं वाटतो कोणाला काही धंदा करावं वाटतो तर त्या अभ्यासाच्या टेन्शननी कोणी फाशी घेतं कोण काही करतं तर तेसुद्धा कमी होईन त्यानंतर आपल्या ज्या मुलांना आपल्या आवडते क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रात काम करायला मिळल्यावर मुलंही खूश होतील कोणी बेरोजगार राहणार नाही बेरोजगार म्हणजे आपलं आवडते क्षेत्रात काम भेटलं मुलं आवडीनी करता कोणी बेरोजगार राहणार नाही त्यामुळं मला असं वाटतं कुक्कुटपालन शेतीपालन ज्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या शाळेमधे शिकवले पाहिजे यामुळे मुलांनाही यामुळे मुलांना बी खूप फायदे होईल असे मला वाटते